हॅलो ड्रायव्हर कुठं आहे तुम्ही हो तुम्ही मॅसेज केला होता मी मॅसेज पाहिला हो तुम्ही म्हटले होते की मी एक एत इथं त्या ठिकाणी आलेलो आहे तर मी तिथेच होतो पण तुम्ही काय दिसत नाही आहे इथे हो तर म्हटलं फोन करून विचारते हो नाही मी हे आपलं शिवाजी पार्क आहे नं हो शिवाजी पार्कच्या समोर शिवाजी पार्कच्या समोर ते मेडिकल आहे अश्विन मेडिकल हो त्या मेडिकलजवळच मी उभी आहे

तर किती वेळ लागणार आहे यायला हो का नाही तुम्ही म्हटलं होतं ना येतो म्हणून हो तर मी खूप वेळचा उभा आहे इथं तुम्ही या मी जो अड्रेस तुम्हाला सांगितला पण मला तुम्ही काय इथं दिसत नाही तुम्ही म्हणता मी तिथं आलो म्हणून पण मला दिसत नाही आहे नाही मी जे तुम्हाला ॲड्रेस सांगितला तुम्ही बरोबर तिथे या हं त्या ठिकाणावर म्हणजे आपण लवकरच निघू ना नाही मॅसेज बघितला बरं बघितला मी तुम्ही मॅसेज टाकला होता मला तो मॅसेज बघितला मी पण मला असं वाटलं की मी फोन करून विचारते म्हणून मी तुम्हाला फोन करून विचारलं तुम्ही म्हटलं की मी त्या अड्रेसवर आलेलं आहे प्रवाशांना घेऊन तुम्ही तिथे आलेले आहे पण मला तुम्ही तिथं काही दिसत नाही तर मी त्या शिवाजी पार्कसमोर उभा आहे पहा शिवाजी पार्कच्या तिथं उभा आहे मी समोर इथे मेडिकल आहे तर त्या मेडिकलजवळ तुम्ही या हो ठीक आहे हो मी तिथं जवळपासच उभा आहे या तुम्ही हो नक्की